हॅलो एअर इंडिया एरलाईन्स यस मॅम मी नेहा गांगण बोलते आहे माझं उद्या फ्लाईटचं तुमचं तिकीट आहे मुंबई ते लंडनपर्यंत मला तुमच्यासोबत थोडं जरा सामान विम्याबद्दल बोलायचं होतं त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे होते की आता माझ्या सामानामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत काही क्रॉकरीचं सामान देखील आहे काच सामान देखील आहे तर मला सामान विम्याबद्दल काही माहिती मिळू शकते का तुमच्याकडून एअरलाईन्स कंपनीकडून तुमचा कोणता सामान विमा मिळतो का किंवा माझी जर कोणती एखादी गोष्ट हरवली खराब झाली तर त्या सामानासाठी तुम्ही काही आम्हाला संरक्षण देणार का याची मला चौकशी करायची होती अच्छा मग मला विमा घेण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यावं लागेल बरं मग जर का माझी उद्याची फ्लाईट असेल तर मी आत्ताही प्रोसिजर केली तर ती होऊ शकते ओके

हो ठीक आहे चालेल चालेल तुमच्या कंपनीच्या साईटवरूनच सामान विम्यासाठी मी अप्लाय करू शकते चालेल त्याच्यासाठी काही तिथे अटी आहेत का की एवढंच सामान असेल तरच विमा दिला जातो किंवा या सामानासाठी असा विमा बदलतो हे सगळं त्या साईटवरती अवेलेबल आहे ओके चालेल चालेल ठीक आहे चालेल थँक्यू मॅम